नमस्कार सीनेरसीक मला माझ्या मैत्रिणीकडून फुलंबरी नाट्यगृहामध्ये नाटक होत आहे असे कळले आहे त्या नाटकात सहभागी होण्याची माझी इच्छा आहे आणि त्या नाटकाचं कथानक कसं आहे त्या नाटकात कोणकोणते कलाकार काम करत आहेत त्या नाटकात मी कशी सहभागी होऊ शकते त्यासाठी मी तुम्हाला कुठं येऊन भेटू याविषयी तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता का